हॅ हां बोला सर अच्छा च्छा काय नाही माझ्या मुलाला थोडं हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं तर हां हं हो मंथनला त्याची आणि काय थोडी कॅन्सरची थोडी गाठ आहे त्याच्या आणि त्याच्या गर्दन म्हणजे मुंडक्यामध्ये गाठ आहे तर ते गाठ काढायला पंधरा दिवसाची अप्लिकेशन पाठवली होती मी पण तो भ्याला द्यायला तर म्हणे तुम्ही द्या म्हणे तर त्याच्यासाठी मी कॉल केला होता बा सर बुवा मंथनपाशी मी अप्लिकेशन दिली आहेतर त्याला मागून थोडी अप्लिकेशन घेऊन घेजा बुवा

अच्छा अच्छा ठीक आहे मला या

हो हो हो हो

अच्छा या मला सर आज वेळ नाही आहे मला मग उद्या यावे लागेल तुमच्या शाळेत सर राहील का तुमचेवाले प्रिन्चिपोल सर हां हां हां अच्छा अच्छा मी का म्हटलं सर जसं आता तुम माझं ते आता गाठचा आहे तर त्याचं आता पंधरा वीस दिवसाचा मला सुट्ट्या पाहिजे तर मग पंधरा वीस दिवसाचा जो अभ्यासक्रम आहे तो आता जसं माझं वॉट्सअपवर आहे तुम्ही वॉट्सअपवर त्याचं अभ्यासक्रम पाठवेल का हां हो करून घ्यान ना आम्ही करून घेईन अभ्यास बिब्ब्यास हां

हां हां हां हां हो हो हो

ठीक आहे ना सर ठीक आहे ठीक आहे अभ्यास करून घेईन मी अच्छा अच्छा हां हां हो मी आता तुमच्या शाळेत लचटाईमला येऊन जाईन टिचरला तुमच्या प्रिन्सिपोलला भेटून घेईल हां हां अच्छा अच्छा हां हां हां हां हो हो आणि त्याचं जेव्हा तो समजा क्लासमध्ये येईल तेव्हा तुम्हाला त्याचंवालं मेडिकल बिल द्यावं लागेल का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मेडिकल बिल गिलचं ब मी पइल्या पहिल्या नाही दुसऱ्या अप्लिकेशनला लावून देऊन दिल ठीक आहे मी तुमच्या सरला येऊन बोलून घेतो काय आहे तर ठीक आहे धन्यवाद सर हो ओके हो ओके सर हो हां ना ठीक आहे ना सर ठीक आहे नासर हो येतो सर

ठीक आहे ना

हो हो हो